हं आम्ही ऑनलाईनवरून बूट खरेदी केला होता तर बूट बूट जेव्हा आम्ही जेव्हा मेशोवर बघितला तर खूप म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये बूट होता तेव्हा आम्हाला आवडला तेव्हाच आम्ही तो बूट खरेदी केला पण जेव्हा बूट घरी आला आणि आम्ही उघडून पाहाला तो एवढा बेकार कंडिशनचा होता का तो आपण घरातही ठेऊ शकत नाही या कंडिशनचा होता आम्ही परत करायसाठी फोन केला तर ते म्हणाले की आम्ही ह्या याच्यावर म्हणजे हा शूज आमच्या मेशोवरून आलेला नाही त्याच्यामुळे आम्ही हे काही करू शकत नाही आम्ही त्या शूजला आम्ही बऱ्याचदा आम्ही कंप्लेंट करायचा विचार विचार केला म्हणजे कंप्लेंट केली पण कंप्लेंट पण एक्सेप्ट झाली नाही कारण तो मेशोवरून मेशोच्या दुसऱ्या कंपनीतून आला की काय आला काय फ्रॉड होतं त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती झालेली नाही आणि आम्ही त्याच्याबद्दल दोन तीन वेळा तक्रार पण केली पण त्याचा फॉलोप आम्हाला मिळालेला नाही